हो मला गाणी ऐकायची बरीच आवड आहे तर बरीच अशी गाणी आहे की ज्या जी मला लक्षात राहतात त्यातून एक गाणं राहतं फतेअली खानचं ओरे पिया ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि खूप जास्त त्याचं जे सरगम आहे म्हणजे जी अरेंजमेंट असते सात सारेगमपधनिसावाली तर त्यात त्यांनी बरीच वेगवेगळी कॉम्बिनेशन्स घेतली आहेत आणि कधी कधी तो ती रेंज पण मॅच करायला थोडं कठीण जातं म्हणून पण मला ते खूप आवडतं गाणं थँक्यू